काळाप्रमाणे मराठी भाषेचा वापर हा खूप बदललेला आहे पूर्वी कसं व्हायचं की राजांची वेगवेगळ्या राज्यावर आक्रमण व्हायची आणि मग ती संस्कृती आणि आपली संस्कृती याच्यामध्ये एक संबंध येऊन त्यांच्या भाषेतले काही काही शब्द आपल्या भाषेमध्ये यायचे जसं ब्रिटिशांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं तर इत भरपूर इंग्रजी शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत पण आता तसं होत नाही आहे की पोर्तुगीजांचे शब्दही आलेत किंवा कानडी शब्द आहेत बरेचसे आपल्याकडे की त्या त्या संस्कृतीने आक्रमण केल्यामुळे म्हणा किंवा शेजारी शेजारी राहिल्यामुळे म्हणा की आदानप्रदान हो दोन समाजांमध्ये आदानप्रदान होऊन भाषेमध्ये हे शब्द येतात आणि खरं तर त्याच्यामुळे भाषा समृद्ध पण होत असते पण काही भाषाभगिनी म्हणजे आता हिंदीमधले सुद्धा काही शब्द आपल्याकडे येतात भाषाभगिनी असल्यावर ठीक आहे पण आजकाल असं झालं आहे की इंटरनेटच्या प्रभावामुळे ग्लोबलायझेशन एवढं झालेलं आहे की त्याच्यामुळे सगळं जगच जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे आपण व्हॉटसअपवर जे चॅटिंग करतो त्याच्यामधली जी आपली मराठी असते ती ती तर कशीही कोणत्याही प्रकारे तिचा वापर केला जातो म्हणजे ती वेगळ्याच भाषेमध्ये आपण तिथे बोलतो की तू म्हणायचं असेल तर आपण लिपी इंग्लिश वापरतो म्हणजे टी यू टू असं म्हणतो आपण किंवा जेवण झालं कसं का असं आपल्याला म्हणायचं असेल तर आपण जे टाईप करतो आणि वन आकडा टाईप करतो आणि मग तो समोरच्याला समजतो की जेवण झालं का ही इतकी आपल्याला ह्या सगळ्याची सवय झालेली आहे या भाषेची मोबाईल या एका गोष्टीमुळे की आपण जेवण झालं का असं जरी लिहिलं तरी आपल्याला ते समजतं आणि त्या जगातल्या व्हॉट्सअप वापरणाऱ्या कुठल्याही माणसाला ते म्हणजे निदान भारतातल्या तरी ते समजतं आणि त्यामुळे आपण अनेक शब्द म्हणजे गुड मॉर्निंग गुड नाईट हे तर आपले सर्रास मराठीतत मराठीतलेच शब्द आहेत असं आपल्याला आजकाल वाटावं इतके ते आपल्या अंगवळणी पडलेले आहेत आणि हा झाला संस्कृतीमुळेच होणारा जो फ इफेक्ट आहे किंवा आपण वेगवेगळ्या फॅसिलिटीज येतात वेगवेगळे शोध लागतात त्याच्यामुळे जे शब्द भाषेमध्ये येतात त्यांचं ठीक आहे पण काही वॉट्सअपमुळे जे आपल्याला असे जी शब्दांची भेसळ होते किंवा सरमिसळ होते ती फारस फारशी चांगली नाही असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे त्या भाषेची गंमतच निघून जाते की एक उत्तम प्रकारे आपण मराठी बोलू शकतो पण आपण ते शब्दच गायब झाल्यासारखे झालेत आणि आजकाल तर असं होतं की आजकालची मुलं जी शाळा कॉलेजामध्ये शिकतात त्यांना तर बरेचसे मराठी शब्द हे माहितीच नाहीत कधी कानावरूनच गेले नाहीत किंवा औचित्य वगैरे यासारखे शब्द त्यांनी कधी ऐकलेच नाहीत असं त्यांना वाटतं खरं तर ते खरं तर हे औचित्यपूर्ण नाही आहे की आपण म मराठी मातृभाषा आहे आपली आणि जर आपण मराठी समाजामध्ये जन्माला आलेलो असू तर आपल्याला त्यातले शब्द कानावरून केलेले असतात कधी ना कधी पण आपलं भाषेकडे इतकं दुर्लक्ष झालेलं आहे की त्यामुळे इतकं वेगवान जग झालेलं आहे की तुझं जेवण झालं का असं मराठीमध्ये आपल्याकडे गुगलमध्ये सोय असून सुद्धा आपण मराठी टाईप करत नाही कारण आपल्याला इंग्लिश पटकन टाईप करता येतं आणि पुढची पिढी तर त्याहूनही फास्ट असते आणि त्यांना एवढं बोलायला आणि ऐकायला वेळही नसतो त्यामुळे ते जेवण झालं काला जे टाईप करून एक आकडा टाईप करतात आणि मला वाटतं त्यामुळे ही भाषेची सगळी सरमिसळ होत चाललेली आणि खरी खऱ्या चांगली भाषा आता फक्त साहित्यामध्येच उरेल चांगली इन द सेन्स उत्तम प्रकारची भाषा चुकीची किंवा बरोबर असं नाही म्हणत मी पण एक सांस्कृतिकदृष्ट्या एक परिपूर्ण अशी जी मराठी आहे ती मला वाटतं इथून पुढे जे साहित्य आहे जे मराठी ललित साहित्य त्याच्यामध्येच आपल्याला बघायला मिळेल असं वाटतं